हां मॅडम मी म्हणते की तुमच्याकडे द दूध दही आणि तूप वगैरे असते ना त्याच्याबद्दल मला ते टायमिंगनुसार दूध लागेल आणि तूप वगैरे लागेल तर म्हटलं त्याच्याविषयी मला बोलायचं होतं हां तर मी म्हटलं दूध कसं मला दहाला निघावं लागते घरून तर म्हटलं दूध नऊला जमेल का तुमच्याकडे दूध आणून देणारा दही तर मला रोजच लागते सायंकाळच्या जेवणामध्ये म्हणजे आठ वाजता वगैरे रोज लागते तर दहीचं कसं करणारं मग तुम्ही हो हो हो हां आणि दुधाबद्दल कसं करणार तुम्ही दूध मला रेग्युलरचं त्याच वेळेत लागते कारण मला करेक्ट दहालाचं निघावं लागते घरनं

नाही ना माझं कसं वेळेवरच असते माझी न नौकरी असते ना ती वेळेवरच जावं लागते मला तर ब बघा ना थोडंसं दूध दूध त्यावेळेत तुम्ही थोडंसं तुमचं जमत असेल तर तुम्ही वेळेचं इकडे तिकडे करून तुम्ही बघा थोडंसं

नाही ना मॅडम कसं ते दुधासाठी सकाळी दूध पिऊनच जावं लागते आणि ब औषध वगैरे घेते दुधासोबत तर म्हणून दूध त्या वेळेतच पाहिजे आहे मला आणि परत